अरे या हो भाऊ नमस्कार सेब दिले एकशे वीसनं चांगला माल आहे बघून घ्या तुम्ही एक किलोचा काय भाव आहे हो आता जो सांगितला तो एक किलोसाठी कुठे भाव रेट कमी करणार आहे असं काही जास्त लागत असंल थोडंसं अरे भावा कसं भावा हे तर आम्हाला लागत नाही सत्तर रुपयानं तुम्हाला कुठून देणार आहे नाही कसं आहे क्वालिटीचा क्वालिटीचा फरक नाही रहात काय

नाही नाही नाही नाही खूप झालं तर जास्तीतजास्त एकशे दहा रुपये त्याच्या याच्यापेक्षा तर आम्ही विकूच नाही शकत कसं आहे मार्केटमध्ये आहे ना माल आहे ना मार्केटमध्ये आहे माल पण वेगवेगळ्या प्रकारचा आहे आता कसं आहे केळं चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये पन्नास रुपयात दोन डझन अरे भाऊ कुठे आले भावा तुम्ही दुसऱ्या दुकानाहून घ्या हे पन्नास पन्नास नाही नाही हे अरे ही हे केळं आहे चांगले कार्बनमध्ये पिकवलेले थोडी ना आहे पण तुम्ही भाव किती बेभाव बेभाव बेभाव मागून राहिले ना हा सांगा ना बोला बोला नाही नाही बरोबर म्हणजे जे सांगितलं आहे तेच भाव तेच जे सांगितलं आहे ते ते सेबमध्ये दहा रुपये होईल कमी वाटल्यास तर नाही नाही नाही नाही केळ्यात तर नाही जमत त्याच्यात तुम्हाला जास्त नाही पाहिजे एक डझनच पाहिजे म्हणता अरे खाऊन पहा ना हो एक केळं वाया गेलं तरी चालते आमचं चिकू सत्तर रुपये पाव कारण की कसं आहे मोसम मोसम सध्या चिकूचा नाही आहे आता हे शेवटचं राहिलेले आहेत डिमांड आहे हो बिलकुल बिलकुल काही कच्चे आहेत त्याच्यात थोडेसे काही पिकलेले आहेत चांगले काढून घेऊन जा हो हो हो हो पाहून तर घ्या एक बार तेवढे एकच डझन पाहिजे काय

सेब एक किलो

काय आहे ना किवी आहे ना आपल्याजवळ लागलं तर किवी आहे ना किवी थोडे घेऊन जा ना हो बरं बरं बरं